मराठी भाषा ही तर माझी मायबोली म्हणजे मातृभाषा आहे माझ्या अगदी जन्मापासूनच मी ती ऐकत आली आहे असं म्हणता येईल कारण घरामध्ये आई बाबा असतील किंवा बाकीचे कुटुंबीय परिवारातील सदस्य हे सगळेजण मराठीतच बोलतात त्यामुळे मराठी आपोआपच कानावर पडून ती सहज शिकले त्यासाठी वेगळे काही प्रयत्न करावे लागले नाहीत मराठी भाषेला समृद्ध इतिहास आहे जवळजवळ पंधराशे वर्षांपेक्षा जास्त जुना असं म्हटलं जातं अत्यंत समृद्ध असं संतसाहित्य मराठीत आहे अनेक बोलीभाषा मराठीत आहेत ह्या सगळ्यामुळे आपल्या मराठी भाषेचं एक वेगळं असं स्थान मला नेहमी जाणवतं आणि कला आणि संस्कृतीनी आपल्या मराठी भाषेला समृद्ध केलं आहे असं म्हणता येईल प्रचंड शब्दसंपदा असल्यामुळे एखादी गोष्ट व्यक्त करण्यासाठी आपल्याला अनेक पर्याय मराठीमध्ये उपरब्ध आहेत उपलब्ध आहेत व्याकरणाचे विशिष्ट नियम आणि शब्दरचना वाक्यरचना ह्या सगळ्याचमुळे भाषेला एक नियमित असा आकार मिळाला आहे नेमस्तपणा आला आहे आणि तो मला नेहमीच आवडतो